संग्रह करावा असं माझ्या मनात पहिल्यापासून होतं परंतु आर्थिक बळ नसल्यामुळे ते जरा संग्रहाची ही जी कल्पना थोडी पुढे ढकलली जेव्हा मला मला पैशाचं म्हणजे पगार मिळायला लागला तेव्हा मी हा संग्रह चांगल्या पद्धतीने करावा असं सारखं वाटायचं मग त्याच्यासाठी काय करावं लागेल तर पहिल्यांदा तुम्हाला जुन्या सि व्हि सि डी ह्या सगळ्या जमवाव्या लागतील त्याच्यासाठी ते जमल्यानंतर त्याचे निगा ठेवावे लागेल ते कशी ठेवणार पेटीमध्ये किंवा इथे बाहेर ठेऊन चालणार नाही मग त्याच्यासाठी मी फर खास कपाट्स कैलं एक कपाट केल्यानंतर त्यात सगळ्या उभ्या आडव्या कशा पद्धतीने सोयीने त्याचं सविस्तर हे केलं आणि मग त्याला अनुक्रमांक दिले त्याप्रमाणे मी त्याचं रेकॉर्ड ठेवलं आणि जेव्हा काय आपल्याला जुनं गाणं किंवा जुना सिनेमा बघायचा असेल तर त्या क्रमांकाची सि डी बरोबर काढून ती म्हणजे त्याच्यात वेळ वाचला माला आणि एक पद्धतीने पद्दतशीर असं चांगलं संग्रह व्यवस्थित मांडला म्हणजे लोकांना आल्यानंतर त्याच्यातलं चांगलं कुठलं काय असं वाटलं की बघावं सिनेमा गाणं ऐकावं तर ते काढता येतात त्यामुळे ते सुलभता आली त्याच्यामध्ये हे संग्राह त्या कपाट करण्याकरता मला फर्निचरची गरज लागली ते संग्रहास व्यवस्थित आणि त्याची यादी करावी लागली आणि त्याच्यामुळे हा अभ्यास ऑटोमॅटिक झाला आणि मग त्याच्याकरता काही रासायनिक वापरावं काय त्या टिकवण्यासाठी त्याचाही शोध घेतला त्यामुळे अजूनपर्यंतरी पण ते जास्त सि डी आणि वि सि डी ह्याचे निगा फार ठेवावी लागते एवढ्या दिवस झाले की त्या काम करेनाशा होत्या याच्याकरिता मग ते सतत वापरावं लागतं गाणी ऐकावी लागतात चित्रपट बघावे लागतात मग मला असा विचार आला की आपण हे सगळे स्वच्छ ठेवले त्याला कवर घातले कवरमध्ये त्या व्यवस्थित ठेवल्यानंतर त्या कपटात ॲरेंज केल्या आणि त्याच्यामुळे ते सगळं व्यवस्थित झालं म्हणजे हा एवढा अभ्यास केल्यामुळे आजपर्यंतसुद्धा माझ्या सि डी वि सि डी व्यवस्थित आहेत आणि मला त्याचा व्यवस्थित आनंद घेता येतो मला उपभोग घेता येतो त्या गाण्याचा किंवा चित्रपटाचा हे सगळं मला यासाठी करावं लागलं